बरेचसे विद्यार्थी शालेय शिक्षण झालं तर मग उच्च शिक्षणासाठी नागपूर मुंबई पुणे या ठिकाणी जातात जर कुणाच्या आर्थिक परिस्थिति खूप चांगली असेल तर तो बाहेर ठिकाणी पण शिकायला जातो बाहेर देशात शि शिकण्यासाठी जात असतो जर मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल किंवा आय टी सेक्टरमध्ये जायचं असेल आणि उच्च शिक्षण झाल्यानंतर तेच त्यांच्या आय टी क्षेत्रामध्ये एन एम सी कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करतात किंवा कुठला जर विद्यार्थी जर वडलांचा व्यवसाय चांगला असेल जर कुणाचं दुकान असेल कुणाचा वेल्डिंग शॉप असेल किंवा कुणाचं दुग्ध व्यवसाय असेल तर यासारख्या कुणाचं जर ठेकेदारीमध्ये इंजीनियरिंगचं काम चालू असेल तर त्यामध्ये जर त्याला रस असेल तर तो वडिलांच्या कामामध्ये मदत करून तो व्यवसाय तो पुढे ढकलत असतो म्हणजे ही मुलांच्या विचारसरणीवर आहे की त्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे का त्याला इथेच राहून आपल्या आईवडिलांची सेवा करत आपल्या आईवडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे हे प्रत्येकाच्या मन स्थिति वर वर प्रत्येकाच्या त्या त्या वातावरणावर आणि त्या वेळेवर अवलंबून असत राहत असते